हां मी शुभम संजय बनसोडे बोलत आहे माझं जे पॅन कार्ड आहे त्याच्यावरती एक चूक झालेली आहे हां माझे नाव पूर्ण शुभम संजय बनसोडे आहे तर त्याच्यामध्ये शुभम आणि संजयमध्ये संजय या पप्पांच्या नावामध्ये चूक झालेले आहे हा संजयच्या जागी त्याच्यामध्ये विजय झालेलं आहे हां तर मला हे दुरुस्त करायचे आहे हां हां मी त्याच्यासाठी आवश्यक काय असेल ते तुम्हाला कागदपत्रं पण पोचवण्याचा प्रयत्न करतो कॉलेजमधून तुम्हाला बोनाफाईट हवे असते ना तर बोनाफाईड पण देतो आणि माझे रेशनींग कार्ड आहे त्याच्यावरती पण शुभम संजय बनसोडे नाव आहे हां हे मी दुरुस्त करण्यासाठी काय करू शकतो कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागतील हे तुम्ही सांगता का मला

माझ्या माझ्या माझे नाव शुभम संजय बनसोडे आहे तर माझ्या नावाच्या ह्याच्यामध्ये शुभम विजय बनसोडे झालं आहे तर त्याच्यामुळे माझे दुसरीकडे बाबा शाळेमध्ये आधार कार्डच्या लिंक करण्यामध्ये काही करण्यामध्ये मला प्रॉब्लेम येत आहे हां मग त्याच्यामध्ये मला ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मला हे लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे हां लवकरात लवकर मला जरा देण्याचा प्रयत्न करा माझं कॉलेजचं डॉक्युमेंट असल्यामुळे मला कॉलेजमध्ये पण कागदपत्रं पुरेशी नसल्यामुळे किंवा मिस्टेक असल्यामुळे मला खूप अडचणी येत आहेत ते सबमिट करताना सध्या माझ्या ॲडमिशनचे प्रोसेस सुरू आहे आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू असल्यामुळे मला लवकरात लवकर पाहिजे की माझ्या बाबा नाव व्यवस्थित झाले पाहिजे पॅन कार्ड मला लागत आहे आणि पॅन कार्डवरून माझ्या ड्रायविंग लायसन्स काढायचे आहे ड्रायविंग लायसन्स पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हां किती दिवसामध्ये हे होऊन जाईल हां जरा लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा माझ्यासाठी खूप हे महत्त्वाचं आहे मला खूप अडचणी येत आहेत ह्याच्यामुळे फक्त वडिलांच्या नावामध्ये संजयच्या जागी विजय झालेलं आहे ते तुम्ही लवकरात लवकर व्यवस्थित करून दिले तर मी खूप आभारी आहे तुमचा फक्त लवकरात लवकर मला खूप गरज आहे

मी लवकरात लवकर तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करेन कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन पण मला खूप अडचणी येत आहेत ह्याच्यामुळे हां ठीक आहे